तुमचा जो समारंभ आहे तो समारंभ त्याचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि आत्ता मी माझी डायरी चेक करत होतो सगळं बघत होतो की त्या दिवशी त्या वेळेला नक्की मला ती इथे त्या वेळेत हजर राहता येणार आहे का नाही परंतु आत्ता कामाची इतकी गडबड आहे इतकी रेलचेल आहे समर कॅम्प आहेत म्हणा किंवा एखाद्या चित्रपटाचं डबिंग माझं चालू आहे दोन दोन चार चार समर कॅम्प चालू आहे त्याच्यानंतर बरेच दोन नाट एख एखा नवीन नाटकाची तालिमही चालू आहे माझ्या त्यामुळे मला त्या दिवशी जरा खरं तर मला फार मनापासून तिथं हजर राहायचं आहे आणि मी येणार पण आहे काही ना काहीतरी वेळात वेळ काढून यावं लागेल मला तुम्ही त्यामध्ये ते ती तारीख आणि ती वेळ जी आहे ती मला जर का भ्रमणध्वनीवर पाठवून ठेवलीत तर जास्त सोयीस्कर पडेल कारण त्यानंतर मग ती मी माझ्या डायरीत पण नोंद करेन आणि त्याप्रमाणे मग मी नक्की येण्याचा तिथे प्रयत्न करतो आणि आल्यावर मला तिथे थोडं थांबणं मुश्किल असेल जास्त वेळ पण मला समारंभ नक्कीच अटेंड करायचा आहे अटेंड करण्याची इच्छा आहे आणि मी अगदी शंभर टक्के शंभर नाही दोनशे टक्के मी तिथे येण्याचा आणि समारंभ अनुभवण्याचा माझा मानस आहे मी येईन नक्की फार काळ थांबता येत नसलं तरीसुद्धा मी मुहूर्त नक्की साधेन